हॅलो हो हो कोण बोलत आहे अच्छा बोला बोला प्रज्वलजी बोला अच्छा अच्छा म्हणजे ज्या जे आपण हे केली एंगेजमेंट जे केलं आपण जो साखपुडा झाला अच्छा अच्छा अच्छा तुम्ही मला ए एक वेळेस तुम न नवऱ्या मुलाचे नाव सांगू शकता का म्हणजे मी ती बघतो त्यांची कुंडली वगैरे तुम्ही जी माझ्याकडे दिली आहे ना त्यानुसार मला मुहूर्त पाहावं लागेल अच्छा अच्छा एक मिनिट हां हां हां हो आहे सर आता प्रज्वलजी आता आता फक्त ना पुढच्या महिन्यामध्ये ना दोन दोन तारीख आहेत त्यामध्ये आपण लग्न करू शकतो म्हणजे त्याच दिवशी फक्त मुहूर्त आहे तर त्यातली एक तारीख आहे चौदा आणि एक आहे पंचवीस मग दिवसाचा आहे दुपारी सव्वा बारा वाजताचा हा हा दिव एक दिवस अगोदर एक दिवस अगोदर

तीन ते चार दिवसानंतर आपण करू शकतो सत्यनारायणाच्या पुजेसाठी काय अडचण नाही आहे

हो हो हो मी मी स्वत येईल आणि माझ्यासोबत दुसरे छोटे पंडित पण असतील तर आता तुम्ही ल लग लग्नाच्या साहित्यामध्ये आता हळदीला जे जे पूर्ण लागेल म्हणजे नारळ हळद नंतर हळद कुंकू नंतर धान्य जे आपन धान्य लागतं ना पाटा पाटावर ठेवायला हां बदाम अशी पूर्ण लिस्ट आहे ती मी तुम्हाला लिस्ट पाठवून देतो आणि आणि जे काही दक्षिणा होईल ते तुम्ही मला आत्ता पाठवताय का म्हणजे म्हणजे मला त्या वेळेस पोहोचायला तिथे हो हो हो साहित्य ते मी सोबत घेऊन येणार तुम्ही पैसे पाठवायचे आणि मी साहित्य जो जे लागेल ते मी सोबतच घेऊन येतो म्हणजे तुम्हाला पण त्रास नाही आणि मला पण त्रास नाही हां चालेल चालेल

आता आता हां मी ती गोंधळासाठी तर काही हे बघितलं नाही आहे आणखी तर मी सांगतो तुम्हाला पाहून तसं मी कॉल करतो नंतर चालेल हां हां हो